हॅलो कोण बोलत आहे हां बोलो

हो भाजीचं स्टॉल आहे आमचं भाजी आम्ही अडपीवरून आणतो सोलपपूर आणतो तुम्हाला काय काय हो फ्रेश ताज्या आणि छान ताज्या ताज्या भाज्या असतात

मुलाचं लग्न आहे का तुमच्या

हो ताज्या भाज्या जे काय तुमची जी ऑर्डर असेल हां भाजी योग्य योग्य भाव लावून योग्य ह्याने तुम्हाला भाज्या मिळतात हो योग्य दरामध्ये हो ताज्या ताज्या भाज्या हो तुमच्या ताज्या भााज्या आम्ही सगळं देतो हो योग्य दरात आम्ही भाज्या देतो योग्य भाव देतोत आणि ताज्या ताज्या देतात तुमची ऑर्डर सांगा हा भाज्या कुठे भाज्या भाज्या आम्ही साठवून ठेवतो ह्याच्यामध्ये फ्रीजरमध्ये रिफ्रीजरमध्ये ठेवतो ओल्या पा ओल्या का पोत्यामध्ये असे गुंडाळून ठेवतो ताज्या आही काळजी घेतो भाजींची आमच्याकडे ताज्या ताज्या भाज्या असतात आम्ही त्या भाज्यांना खूप जपतो तुम्हाला घ्यायची असेल तर ऑर्डर सांगा तुमची हो तुमची ऑर्डर सांगा तुमची लिष्ट करा तुमची ऑर्डर सांगा आम्ही तुम्हाला घरपोच भाजी देऊ कोणत्या कोणत्या भाज्या हवेत तुम्हाला हां पालक पालक पालक चुका आळू बटाटे वांगे टमॅटो कोथिंबीर हां काकडी आणि लिंबं हां हां हो हो सगळ्या भाज्या तुम्हाला सगळ्या भाज्या आम्ही चांगल्या भावाने चांगल्या भावाने भाड्याने आम्ही भाड्याच्या ह्याच्यामध्ये टेंपो

हो भाज्यांचे भाव सांग सांगतोच आणि तुम्ही त्याच्यानंतर तुम्हाला पाहिजे असेल तर ऑर्डर करा हो ऑर ऑर्डर करावी लागते आ ठीक आहे ठीक आहे